आमच्या भागात मुख्यतः शेती हा प्राथमिक व्यवसाय आहे इथं गहू भात भाजीपाला यासारखी पिकं घेतली जातात काहीजण दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुटपालन पण करतात शहरी शहराच्या ठिकाणी लोक खास करून उन्हाळ्याच्या सुट्टीत गावात येतात कारण त्यांना इथे निसर्ग ताजं अन्न आणि ग्रामीण जीवन अनुभवायला मिळतं शेतातून आधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव अभाव पाणी टंचाई आणि बाजारभवातील चढउतार ही मोठी आव्हानं आहेत मात्र यातून शाश्वत उत्पन्न कुटुंबासोबत राहता येणं आणि निसर्गाच्या सान्निध्यात आयुष्य जगता येणं हे फायदे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत